सर्वप्रथम मित्रांनो मी सांगू इच्छितो की मी झोमॅटोवरून एक फूड ऑर्डर केलं होतं जे लवकरात लवकर म्हणजे तीस मिनिटाच्या आत ते डिलिवर माझ्या रजिस्टर्ड अॅड्रेसवर पोचणार होतं परंतु काही कारणास ते उशिरा पोचलं आणि उशिरा पोचलं त्यामुळे मी कस्टमर केअरला कॉल केला आणि कस्टमर केला विनंतीपूर्वक सांगितलं की सर तुम्ही जे ऑर्डर प्लेस केलेलं आहे ते माझ्यापर्यंत पोचायला वेळ झाला आणि त्यामुळे ते थंड झालं आणि ते खाण्यालायक नाही राहिलं तर त्याबद्दल मी सांगू इच्छितो की समस्याचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला साधेपणानी कस्टमर केअरशी बोलावं लागेल आणि त्यांच्या समस्या बी जाणून घ्यावं लागेल आणि आपल्या समस्या बी मांडावं लागेल